मी भेट दिलेले ठिकाणे खूप आहेत तर सध्या दोन महिन्यापूर्वी मी उत्तर प्रदेश या ठिकाणी गेले होते तिथे खूप काही फिरले सर्वात जास्त तिकडचं प्रसिद्ध जागा आहे काशी विश्वनाथ टेम्पल काशी तिथे जाऊन बघितलं तर आत्ताची प्रगती खूप चांगली झालेली आहे आत्ता दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जे रिनोव्हेशन केलं होतं ते बघायला गेलं तर आत्ता तिथे खूप स्वच्छता आहे गंगा ह्या रिव्हर ठिकाणी पण खूप स्वच्छता ठेवली गेलेली आहे आधी खूप अशी अस्वच्छता असायची पण आता खूप स्वच्छता आहे नंतर तिकडे तिकडची लोकांमधे पण आता खूप बदल झालेला आहे आणि एक सारनाथ टेम्पल आहे बौद्ध टेम्पल तिकडे पण आम्ही भेट दिली होती तिथे पण खूप सारे फिरण्याचे ठिकाणं आहेत खूप सारे दुकानं आहेत तिकडनं आपण खरेदी करू शकतो किंवा नक्की भेट द्यायला आवडेल सगळ्यांना दुसरं ठिकाण म्हणजे कोकणात गणपती मंदिर आलं लाल बागेचे बीचेस आले अशा खूप ठिकाणी फिरली आहे